तंत्रज्ञानातील प्रगतीने माझ्या आयुष्यात खूप प्रकारे बदल केला असं मी बोलू इच्छितो जसं की आमच आमच्या आयुष्यात तंत्रज्ञानाने कोणत्या कोणत्या गोष्टीचा बदल केला जसं की तंत्रज्ञान आल्यामुळे शिक्षण सुविधा वेगळी झाली तिकीट तिकीट हॉल तिकीटची बुकिंग वेगळी झाली आणि बँकिंग पेमेंट खरीदी कस अ ह्याबद्दल पण मी बोलू इच्छितो या सर्वांमध्ये तंत्रज्ञानाने खूप पुढं पुढं अ हे केलं प्रभाव केला आहे आणि खूप डेव्हलप केलं आहे आपल्या ए एवढ्या सगळ्या सिस्टम्सला तर मी याच्यावर बोलू इच्छितो जसं की तंत्रज्ञानाने आपल्यासाठी एजुकेशन सिस्टम चांगले केले तिकीट बुकिंग केले पहिले आपण ट्रेनला ट्रेनमध्ये चढायचं असेल तर आपल्याला फिजिकली तिकीट घ्यायला लागायचं कुथेही जाऊन आपल्याला त्या तिकीट स्टेशनवर जाऊन तिकीट काउंटरवरून तिकीट घ्यायला लागायचं आणि म तिथं दावून तिकीत घेतो पण आता जल तुम्ही बघायला गेलं तल तंत्रज्ञानामुलं तुम्ही ऑनलाईन तिकीतपण कालू शकता आणि ऑनलाईन बँकिंग पण करू शकता पहिले आपण बँकेत दाऊन पेमेंत करायचो आणि पैसे द्यायचो तेव्हा खात्यात दमा व्हायचे पण आता तुम्ही ब्लॅ बँक तू बँक तान्फल पण करू शकता जर तुम्ही तुमचा फोन नंबल दिला अकाउंत नंबल तर तुमत्या बँकेत लगेच पैसे येतीन कोणत्याही कुठूनही कोणत्याही को को कोपऱ्यावरून तुमत्या बॅगे बँकेत पैसे येतीन आणि जर बघायचं ठरलं तर अजून काय काय बदललं तर पेमेंट सिस्टम पेमेंट सिस्टम ही पहिले खूपच कीट कीचट होती आपली आपल्याला फक्त कॅश देऊन पैसे घेऊन आपण पेमेंट करू शकत होतो पण आता बघायचं ठरलं तर खूप बदललं आहे पेमेंट थीत्तम अ जस्ट असं की पेमेंट सिस्टममधी आपण आता ऑनलाईन पेमेंट करू शकतो खूप सारे पेमेंट ऑप्शन्स आहे आपल्याजवळ यु पी आय आपल्याजवळ पेमेंट आहे बँकिंग सिस्टम आहे नेट बँकिंग सिस्टम आहे हे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञानाने वेगळे पेमेंट सिस्टम कालले आहे आणि खरेदीचं पण ठरलं तर पहिले आपण फिजिकली मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायचो पण आता खरेदीपण खूप वेगळी झाली आहे जसं की आपण ऑनलाईन पण आता सॉपिंग करू शकतो कोणतंही प्लोडक्ट जो तुम्हाला मागवायचा आसंन काही तर तुम्ही ऑनलाईन मादू शकता तर असे प्रकारे खदर खरेदीमध्ये पण प्रभाव आणि अ डेव्हलपमेंट आली आपल्या तंत्रज्ञानामुळे आणि अजून बोलायचं ठरलं तर बुग हॉल तिकीटमधी पण आपल्याला तंत्र वेगळं आले आता काय काय कॉलेजमध्ये पहिले आपल्याला फिजिकल हॉल तिकीट भेटायचे पण आता सगळे हॉल तिकीट ऑनलाईन पण येतं आणि आपल्याला पेपललेस सगळं झालं आहे पेपललेस झाल्यामुळं खूप सारं अ हे झालं आपल्यात डेव्हलपमेंट झाली पहिले सगळे लेकॉड तुम्हाला पेपरावर हे ठेवायला लागेल पण आता तुम्ही मोबाइलमधी सगळे लेकॉड ठेऊ शकता तुमचे सगळ्यांना काही कुठेही तुम्हाला काही लेकॉड लागले तर कोणते दॉक्युमेंट लागले त तु तुम्ही दाखवू शकता ते मी एवलंच बोलूसु बोलू इच्छितो तंत्रज्ञानामुळं कोणत्या वेगळ्या प्रकारचा माझ्या जीवनावर प्रभाव केला आहे धन्यवाद